मला खास अभिमान वाटेल असे एक चित्र मी कॉलेज टायमिंगमध्ये ड्रॉईंगच्या प्रॅक्टिकलसाठी काढलेले होते लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती सर्वच लहान मुलांना चित्रकलेची खूप आवड असते आडव्या उभ्या तिरक्या रेषा ओढून ते त्यांचा आनंद व्यक्त करतात त्याचप्रमाणे मी लहान असताना खूप प्रकारची चित्रे काढलेली होतीत त्या चित्रांमधून मला खूप आनंद मिळायचा दिवसातून चार पाच कागद रंगवल्याशिवाय मला चैन पडत नसे मी रोज चित्र काढत होते पण शाळेच्या वेळेमध्ये ते जमत नव्हते पण कॉलेजला गेल्यानंतर प्रॅक्टिकलचा भाग म्हणून मला ड्रॉईंग हा विषय आला यामध्ये प्रॅक्टिकलच्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चित्रे काढायची होती आणि रंगवायची होती त्यासाठी विशिष्ट असे गुण निर्देशित केलेले होते सुरुवातीला प्रश्न पडला की इतक्या वर्षं आता ड्रॉईंग केलेलं नाही आहे आता ते मला काढता येईल का मला जमेल का तरी सुद्धा सुरुवातीला प्रयत्न केला सुरुवातीची दोन तीन चित्र व्यवस्थित नाहीत आली ती काढता नाहीत आलीत रंगवता देखील नाहीत आलीत पण सरावाने हळूहळू सुरुवातीची कला पुन्हा उभरास आली मी चित्र काढायला पुन्हा सुरुवात केली यामध्ये खूप छान असे चित्र मी निसर्ग चित्र काढलेले होते यामध्ये दोन तीन प्रकारची झाडे डोंगर नदी आणि तलाव त्यामध्ये पोहणारी बदकं आणि इतर ससे आणि गवतावर चरणारे प्राणी असे ते निसर्ग चित्र मी काढलेले होते हे चित्र काढत असताना मी वॉटर कलर पोस्टर कलर ऑईल पेंट्स या सगळ्या रंगांचा वापर केला होता विशेष म्हणजे हे चित्र काढताना मी ब्लेड पेंटिंगचा वापर केला होता ब्लेड पेंटिंग हे विशिष्ट प्रकारचे पेंटिंग आहे ज्यामध्ये ब्लेड पानाचा वापर करून रंग दिले जातात रंगछटा उभारल्या जातात आणि त्या चित्राला त्या ड्रॉईंगला एक विशिष्ट प्रकारचं टेक्स्चर येतं या पद्धतीचा वापर मी त्या पेंटिंगमध्ये केला होता ते पेंटिंग पाहिल्यानंतर माझ्या सरांना खूपच आश्चर्य वाटले आणि त्यांनी मला विचारले की अरे वा तू हे कुठून शिकलीस त्यांनी मला त्याची विचारणा केली तर हे पेंटिंग मी कुठेही शिकले नव्हते तर लहान असताना माझ्या शाळेतील मोठे ताई दादा हे पेंटिंग करताना मी पाहिलेलं होतं त्यांनी त्या काठीला लावलेलं तोडलेलं ब्लेड आणि ते ब्लेड रंगामध्ये बुडवून वेगवेगळ्या रंग छटा काढायच्या हे मी त्यावेळेसच निरखून पाहिले होते पण कधीही ते करण्याचा मला अनुभव नव्हता किंवा तशी वेळही आलेली नव्हती पण प्रॅक्टिकलच्या निमित्ताने तो मी प्रयत्न केला आणि ते ब्लेड पेंटिंग खूप सुंदररित्या तयार झाले या ब्लेड पेंटिंगने सरांना खूप आवडले आणि मला त्यामध्ये त्यांनी पैकीच्या पैकी देखील गुण दिले या पेंटिंगमुळे माझी लुप्त झालेली चित्रकलेची इच्छा किंवा चित्र काढण्याची सवय ही पुन्हा जागृत झाली आणि पुन्हा नवीन मी चित्र काढायला सुरुवात केली आणि माझी चित्रकलेचे छंद पुन्हा मी जोपासला